आमच्या शाळेमध्येे वाचनालय छोटं वाचनालय होतं त्यामध्येे इतके काही पुस्तकं नव्हते पण काही पुस्तकं होते की जे विध्यार्थीदशेत प्रत्येकाने वाचावी अशी होती जसे अब अब्दुल कलाम यांचं अग्निपंख जे तुम्हाला स सांगतं की बा तुम्ही कशाप्रकारे समोर तुमच्या जीवनाचा प्रवास करावा किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही कसं करावां तुमच्या याला संघर्षाला पंख कसे द्यावे त्याब तशा प्रकारचे अशा प्रकारचे पुस्तक आमच्या याच्यात तर मी माझ्या शालेय जीवनात तेथील फक्त एकच पुस्तकं वाचलं कारण आम्हाला तिथे पुस्तक नाही मिळायचे पुस्तक दिले तर असे द्यायचे की बावा तू इथेच वाच आणि इथूनच इथेच परत कर तर मी तेव्हा फक्त ज्योती महात्मा फुले आणि सावित्रवाई फुले यांच्यावर एक पुस्तक होतं क त्यामध्ये लिहिलं होतं की त्यांच्या पूर्ण जीवन प्रवासाबद्दल माहिती होती त्यामध्ये तर ते मी ते मी वाचली होती त्यामध्ये त्यामध्ये त्यांनी विविध प्रथेला कसे प्रथेला कसा विरोध केला जसं केशवपन असो किंवा सतीप्रथा अस असो त्यांनी समाजाला कसे उत्तर दिले कसे उ विरोध केला त्यातील विविध ज्या दृष कुप्रथा होत्या त्यांना कशा कसा विरोध केला हे हे याबद्दल जे ते पुस्तक होतं आणि ते पुस्तक मला खूप भारवलं त्यांच्याबद्दल का त्यांच्यामुळे म स्त्रियांना शिक शिकण्या्ची संधी मिळाली आणि त्यांनी जे केशवपन केशवपन पद्धत होती किंवा प्रथा होती तिला कसं जुगारून तिला तिचा नायनाट करून कसं पुढे गेले त्यांनी स्वतःच्याच घरामध्ये अ्पुश्य लोकांसाठी वेगवेगळ्या ज्या संधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मला माहिती त्या पुस्तकामुळे मिळाली आणि मला शिक्षा स्त्री शिक्षण कसं लाभलं बा मी कशी काय शिकू शकते हे ते त्या पुस्तकामुळे मला कळालं स्त्रियांबद्दल माहिती त्या काळातील स्त्रियांबद्दल कसे कसे वि विविध कूप्रथांचा त्यांनी विरोध केला स्त्रियांविषयी कशा कशा कूप्रथा वचा नायनाट त्यांनी केला त्या पुस्तकातून मला माहिती मिळाली ते एक माहितीचेच पुस्तक होतं तर त्यांच्या त्यांनी त्यामध्ये स्त्रियां स्त्रियांचां संघर्ष कसा आहे किंवा स्त्रियासाठी त्यांनी कोणत्या संधी उपलब्ध करून दिल्या सोबतच त्यांनी समाजामध्येे असलेल्या विविध कूप्रथांचा किंवा ज्या प्रथा आपल्या समाजासाठी हानिकारक असू शकतात किंवा समाजाला मागे नेऊ शकता पुढे नाही नेऊ शकत अशा विविध विविध गोष्टींची माहिती त्या पुस्तकामध्ये होती त्यातूनच मला महात्मा फुले आणि ज्योती महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याबद्दल माहिती मिळाली